तरुण वयामध्ये असताना सगळ्यात पहिली आवड होती ती यामाहा या गाडीची आणि त्या गाडीची खूप क्रेस त्यावेळी होती पण नेमकी योगायोगाने त्यावेळी माझ्याकडे स्कूटर होती त्यामुळे मग बाकी काही गाड्या चालवण्याचा कधी जास्त प्रश्न आला नई पण ज्यावेळी बाहेर बाहेर जायचं त्यावेळी सगळ्यात सोयीस्कर म्हणून मला कायम यामा वाटली की तिचा प्रवास एकतर त्या गाडीमध्ये गती चांगली आहे आणि एक ज्याला आपण कम्फर्ट फील म्हणतो की नाही आरामदायक असं ते त्या गाडीमध्ये प्रवास करताना मिळतं त्यामुळे ती चांगली गाडी आणि जर आवडती ड्रीम बाईक असं जर काही विषय आला तर बुलेट कारण बुलेटसारखं वाहन नाही की ज्या वाहनावर बसलं की माणसात एक व्यक्तिमत्वामध्ये आपोआप रुबाबदारपणा येतो म्हणजे ती चालवतानाच माणसाला नीट चालवावी लागते तिचं वजन त्या सगळ्या गोष्टी विचार करता ती अत्यंत शिस्तबद्ध माणसालाच ती योग्य आहे असं वाटतं त्यामुळे सहजासहजी कोणी ती वापरत नाही त्यामुळे ड्रीम बाईक म्हणाल तर बुलेटच